आमच्या भागात एक मोठे यार्ड नावाचे मैदान आहे ज्याच्यावर नियमित दरवर्षी क्रीडा स्पर्धा होतात जिथे दररोज लाखोंच्या संख्येने लोक क्रिकेट पाहण्यासाठी जमतात त्याचबरोबर क्र क्रिकेटपट्टुनला विजेत्या टीमला लाखापर्यंतचं बक्षिसं असतात त्याचबरोबर आपलं खरं आकर्षण म्हणलं तर ट्रॉफी असते त्याचबरोबर क्रिकेट हा सर्वांच्या आवडीचा खेळ असल्यामुळे तिथे लोकांला मोफत प्रवेश दिला जातो एकही रुपया न घेता लोक क्रिकेटचा आनंद घेऊ शकतात